बरेस लोकं कर्ज घेतात आणि कर्ज घेण्याचं कारण म्हणजे शेतीसाठी शेतीसाठी सगळेच शेतकरी कर्ज घेतात त्यांचा उद्देश तो असतो आणि बरेच जणं शिक्षणासाठी कर्ज घेतात कोणी घर बांधकामासाठी कर्ज घेतात आणि कर्ज घेण्यासाठी लोकं प्रायवेट पतसंस्था प्रायवेट बँका किंवा नॅश्लाईज बँका यांच्याकडे जातात आणि बरेच लोकं कर्ज टाईम टू टाईम फेडतात किंवा मग कोणाकडनं फेडणं होत नाही तर त्याच्यावर व्याजाचा दर वाढत जातो व्याजावर व्याज वाढते मुद्दल अमाऊंटच्या डबल ती अमाऊण होते त्याच्यामुळे असे वाईट परिणाम होतात की ते कर्ज डुबित जातात बँकवाले चकरा मारतात ते हराशमेण होतात त्यांच्यावर खूप वाईट परिस्थितीत तर तर त्याच्यामुळे ते एक तर बीमार होतात किंवा काही परिस्थिती नाजूक असल्या कोणाची आत्महत्या कोण करतात असेसुद्धा दुष्परिणाम त्याचे दिसतात